नमस्कार डायमंड रेस्टाॅरंट का हां मी तुम्हाला असं विचारण्यासाठी फोन केला आहे की ॲक्च्युली तुमचं रेस्टाॅरंट आहे शहराच्या एका टोकाला आणि मी राहते तुमच्यापासून साधारण एक पंधरा वीस किलोमीटर लांब तर इतक्या लांबपर्यंत तुम्ही होम डिलिवरी देता का बरं बरं बरं नाही मला ॲक्च्युली बल्क ऑर्डरच करायची होती आमची पार्टी आहे आमच्याच घरी पण ती आहे उद्या आणि ती थोडी उशिरा आहे म्हणजे जेवण आम्हाला साधारण अकरा साडे अकराला असं हवं आहे आता आपल्याकडची रेस्टाॅरंट साधारणतः त्या वेळेला बंद होतात त्यामुळे मी तुम्हाला विचारायला फोन केला की रात्री अकरा साडे अकरा वाजता तुम्ही ऑर्डर देऊ शकाल का बरं हां अच्छा चोवीस तास बरं आणि जर ट्रॅवलिंगमध्ये कुणी असेल तर घेता का तुम्ही ऑर्डर म्हणजे कुणी ॲवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकत नाही तर मग तुम्ही तसं सांगता की जमणार नाही म्हणजे ऑफिशियली तुम्ही ट्रॅवलिंगमध्ये देता असं डिक्लेअर नाही का केलं आहे बरं बरं बरं नाही उद्या आहेच आमची पार्टी साधारण आठ वाजता वगैरे सुरु होईल पण जेवण आम्हाला थोडं उशिरा हवं आहे कारण सुरवातीचे स्नॅक्स वगैरे सगळे घरीच आहेत मग अकरा साडे अकराला तुम्हाला जमेल ना आणि बरं चार दिवस आता जरा पाऊस आहे तर अचानक जोरदार पावसामुळे ऑर्डर कॅन्सल वगैरे तर होणार नाही ना कारण मग तसं झालं तर आमचा फारच फार गोंधळ होईल बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे सगळ्याच वातावरणात तुम्ही ऑर्डर कम्प्लीट करत असाल तर चांगली गोष्ट आहे हो हो हो मी फक्त एकदा माणसं कन्म्फर्म करते आणि मग तुम्हाला डीटेल्स पाठवते की किती जणांसाठी जेवण हवं आहे आणि काय हवं आहे मला फक्त काही कॉस्ट असेल तुमचं थाळीचं किंवा स्पेशल बिर्याणीचं तर मग जरा पाठवा हो थँक्यू बाय